जीवनातील शुभ प्रसंंगाची गोष्ट केली त ते माझ्या जीवनात खूप जास्त कमी येतात पण तरी हे जे आले तर मी त्यांना खूप असं चांगल्यापणाने सगळ्यांसोबत मिळून वाटून तर त्यांना मी सुरुवात करायला खूप जास्त प्र प्रायोरिटी देईल कारण की तेच स सगळ्यांच्यासोबत राहणं आणि सगळ्या आनंदाने हे चांगलं असणे आणि मी माझ्या पर्सनली माझ्या रिलिजनला फॉलो करेल त्या चांगल्या गोष्टीला सुरू करण्यासाठी पूजा करेन पूजापाठ करेन पंडितजीला बोलवेल लोकांना अन्नदान करेन अन्नवाटप करेन आणि अजून खूप काही गोष्टी असतील जे मी करू शकतो ज्याचे मला लोकांचे खूप सारे असे दुवा भेटतील त्याना म्हणजे हा प्रसंग अजून चांगला मोहीत होईल त्याची मला आठवण राहील मरेपर्यंत आणि शुभप्रसंग म्हणतात ना चांगल्या हाताने सुरू करावे तर त्यासाठी मी स्वतः स्वतःलापण खूप असं बदलेल याचा प्रयत्न करेल आणि हा हे एक च अशाच काही गोष्टी असेल जे करणार आहे मी स्वतः हिंदू रिलिजनचं असणारे तर मी देवाचं नाव घेईल देवाला आठवण करीन देवांना देवांना पूजेन त्यांना करणारे असं खूप काही तर असं काही म्हणू शकतो आपण